मराठी भाषेचा वापर साहित्यामध्ये कवित्यामध्ये कलात्मक अभिव्यक्तींच्या इतर प्रकारांमध्ये वेगवेगळ्या निराळ्या प्रकारेमध्ये होऊ शकतो आहे उदाहरणार्थ कवितामध्ये भावनिक असेल एखादं कथाकथन असेल एखाद्या व्यक्तीची व्यथा असेल आपण वर्णू शकतो वेगवेगळ्या याच्यामध्ये कधी आपण निसर्गाबद्दल बोलू शकतो आहे कधी एखाद्या माणसाची व्यथा तुम्ही सांगू शकत आहे कधी एखाद्या नटलेल्या नवरीचं तुम्ही सौंदर्य वर्णू शकत आहे नंतर एखाद्या प्रेताची आत्मा कशी होत आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सांगू शकत आहे तसंच साहित्य असेल वेगवेगळ्या साहित्य ह्याच्यामध्ये साहित्यिक गोष्टीमध्ये तुम्ही एखाद्या रचनेमध्ये असेल एखाद्या गोष्टीचं कीमीम कारणमीमांसा करताना मराठी भाषेचं आपण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करू शकत आहे आता कलात्मक अभिव्यक्तींच्या इतर प्रकारांमध्ये तुम्ही मराठी भाषेचं कसं करू शकत आहे आता मराठी भाषेचा उपयोग हा कला म्हणून कसंकाय होणार मराठी भाषे ही एक आता संस्कृतीशी संस्कृतीशी निगडित आहे तशाच प्रकारे ती जी मराठी भाषेचा दर्जा असेल ते एखाद्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ते सांगत आहेत आता मराठी भाषा चे साहित्यामध्ये तुम्ही वेगवेगळे साहित्य वाचले तर वेगवेगळे ग्रंथ आहेत वेगवेगळे काव्य ग्रंथ आहेत पूर्णपणे की त्या मराठी साहित्यामध्ये ललित ग्रंथ असतील ललित लेख असतील पूर्णपणे वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा असतील कादंबऱ्या असतील पूर्णपणे की एखाद्या व्यक्तीचं किर कीर्तन असेल तेसुद्धा मांडलेलं आहे पूर्णपणे आता तुकाराम गाथामध्ये तुकारामांचे अभंग आहेत पूर्णपणे तुकाराम महाराजांनी अभंगामधून प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे तुकाराम म तुकाराम महाराजांच्या ग व्या तुकाराम गाथेमध्येच प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे मग एखाद्या निसर्गामध्ये येणारे आपत्तीबद्दल त्यांनी त्यांच्या ओव्यामधून सांगतात तुकाराम महाराज अशा प्रकारे अभिव्यक्त तसंच तुमचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका पूर्णपणे भगवदगीतेचं वर्णन पूर्णपणे सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांच्या की ती प्राकृत भाषा झाली पूर्णपणे की प्रत्ते गोष्टीचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे आता वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मराठी भाषेचा उपयोग हा सर्रास उत्तमपणे होऊ शकत आहे आपण हे बघत आहे पूर्णपणे आता एखाद्या आता मी मराठी साहित्याचं जर घेतलं तर आता बहिणाबाई चौधरी असेल बहिणाबाई चौधरीच्या बहिणाबाईच्या वेगवेगळ्या कविता आहेत सुंदर सुंदर कविता आहेत अहिराणी भाषेमधल्या सगळ्या त्या एकदम त्याचेच पूर्ण त्यांनी ते आपण साहित्य जतन करून ठेवलेलं आहे मग आता वि स खांडेकर असतील शिवाजी सावंत असतील वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांनी हे साहित्य जमा केलेलं आहे आता पुरातन असेल वेगवेगळ्या गोष्टीचे आता च आता छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील पूर्णपणे मग हे अशा साहित्यामध्ये पूर्णपणे एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांच्या कलेबद्दल खूप काही गोष्टी जतन करून सामील करून स ठेवण्यात येतात मग आताही आपण जर कलात्मक अभिव्यक्ती च्या प्रकारामध्ये मराठी भाषेचा विचार केला तर मराठी बाणा कोकणातील लोक असतील कोकणी भाषा असेल त्यांची ती एकदम तिथले साहित्यकार असतील की त्यांनी तिथल्या कोकण संस्कृतीबद्दल लिहिलं असंल पूर्णपणे मालवणी लोक मालवणी लोक काय सांगतील की मालवणी भाषेमध्ये जे काही गोष्टी असतील ते पूर्णपणे मग तीसुद्धा मराठी भाषेमध्ये आता मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या विदर्भात गेल्यानंतर विदर्भातल्या गोष्टी असतील वेगळ्या वेगळ्या आपण बघितलं की वेगवेगळ्या याच्यामध्ये आदिवासी लोक असतील तेसुद्धा त्यांचं जे साहित्य असेल तेसुद्धा मराठी भाषेमध्ये आहे पूर्ण महाराष्ट्र जितका व्यापलेला आहे तेवढं जास्त आपण कलात्मक अभिव्यक्तींचं आपण काय करू शकतो की इथं उल्लेख मराठी भाषेमुळं झालेला आहे प्रत्येक साहित्यकार असेल नाटक असेल एखादं की मराठी भाषेचा उपयोग करून पूर्णपणे ते पूर्णपणे दाखवलेलं आहे आता एक मराठी सिनेमा झाला त्याच्यामध्येसुद्धा वेगवेगळे साहित्याचं वर्णन साहित्यावर आधारित पिक्चर फि फिल्ममेकिंग असेल मग करू शकतो आपण असे ते एकदा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषेचे की त्याच्यामधून पूर्णपणे कलात्म गुणांना वाव दिले जातात कि आपण असं बघितलं की एक लावणी प्रकार असेल लावणीसुद्धा की वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषेमधून लावणी लिहिण्यात आली लावणी लावणी हा ना नृत्यप्रकार झाला पण लावणीसाठी असणाऱ्या संगीत असेल गाणे असतील बोल असतील सगळे मराठी भाषेमध्ये ते पूर्णपणे काय झालेले आहेत की अभिरूप झालेलं आहे अशा प्रकारे आपण मराठी भाषेचा वेगवेगळ्या कलात्म अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करू शकतो आहे आता एखादं कला संस्कृती असेल कला नृत्य आविष्कार असेल अशा प्रकारे तुम्ही मराठी भाषेचा उपयोग करून तुम्ही करू शकत आहे मग आता ते एक जिवंतपणे नाटक असेल तो मराठी सिनेमा असेल नटरंग खूप अति सुंदर अशा प्रकारचे काही काही असतील की की ते साहित्य आपण ते जतन करून ठेवू शकतो